रायगड जिल्ह्यातील रोजगार हमीचं ब झालं तर रायगड जिल्हा हा एक आमचा असा का अलिबागपासून असा कोकण पट्टा आहे आणि या कोकण पट्ट्यामध्ये तीन आमचे जे ह्याही आहेत एक तर राह्यला तर वहातूक आहे दुसरा एक पर्यटन आणि तिसरा आमचं शेती जी आमच्या वाडवडलांपासून आलेली आहे आमच्या ती आलेली आहे ती शेती शेती पिकवताना आता आमच्या शेतीमध्ये फक्त आमच्याकडे भात पिकतो फक्त भातशेती झाल्यानंतर आम्ही मग भात सगळा आम्ही शेल्टरला विकतो त्यात पण आमचा चांगला मोबदला मिळाला लागला आहे आता कारण आता केंद्र शासनाने भात सगळा आमचा केंद्र शासन घ्यायला लागलेलं आहे पहिला कसं पहिला भात आमचा इथे जायचा दलालांच्या ह्या अड्ड्यात जायचा त्यामुळे भाव मिळत नव्हता आता ते झाल्यानंतर आता केंद्राने घेतल्यात पण चांगला लोकांचा उदरनिर्वाह चांगल्याप्रमाणे चाललेला आहे दुसरी गोष्ट झाली आता तर तुमचा आमच्याकडे आता तर एक पर्यटन वा वाढलेलं आहे म्हणजे बाहेरचे जे नागरिक आहेत परदेशी नागरिक आहेत एवढे वाढलेयत त्याला कारण असं आहे की आमचा कोकण अलिबाग हा मुंबईला अगद एकदम लागून असल्या कारणाने समुद्रमार्गाने ज्या त्या सेवा चालू आहे बोटचे बोटसेवा चालू झाली आहे आणि ती बोटसेवा एवढी वाढत वाढडलेली आहे आणि त्याच्यात पण त्यांनी म्हणजे असं प काईक बोटी आहेत त्या पंधरा मिनटात पोचतात काही काय तर अर्धा तास पोचतात मग असतात त्या नागरिकांना खूप मुंबईकरांना ह्या गोष्टीचा खूप फायदा झालेलाय आणि त्याच्यामुळं नागरिक वाढल्या इकडे पर्यटक वाढल्यामुळे आम्हा आमच्या या नागरिकांना इथल्या नागरिकांना अलिबागच्या नागरिकांना उदरनिर्वाहासाठी रोजगाराचा एवढा फायदा झालेला आहे ते प्रत्येकाने आपले कॉटेज चालू केले कोणी गेस्ट हाउस त्यात कोणी चायनीज टपऱ्या टाकल्या आहेत कोणी पाणीपुरी भेळपुरी अशा सगळ्या अनेक प्रकारच्या प्र प्रत्येकानं व्यवसाय टाकले आहेत आणि चांगल्या प्रकारे त्यांना त्याच्यावर उत्पन्न नफा मिळतो आहे आणि त्याच्यामुळं इथला अलिबाग फेरी आमचा अली अलिबाग नागाव एरिया मुरुड इथे किल्ले आहेत चांगले बघण्यासारखे पर्यटकांना त्याच्यामुळे पर्यटक इथं वाढलेला आहे त्याच्यामुळे आम्हाला आता खूप पैसा चांगल्या प्रकारे उदरनिर्वाह आमचा मिळतं आहे दुसरी गोष्ट आहे इथं दुसरी आमची शेती जमीन आहे ती अर्धी शेती आमची खारी पिकाची आहे म्हणजे समुद्रात लगत जवळ लागून असल्या कारणाने समुद्रात पाणी खारा पाणी शिरतं त्यामुळे ती नापीक झालेली आहे मग तिथं आम्ही काय केलं तिथं आम्ही तळे खोदले मच्छीचे आणि तळे खोदून त्यातून त्यात मच्छी सोडली आम्ही मच्छी व्यवसाय चालू केला आम्ही मग तो ह्या लोकांनी इकडं नागरिकांना इथली गावठी मच्छी म्हणून ती प्रसिद्ध जिताडी असो ही त्यांना मग हॉटेलला आम्ही ती देऊन लोकांना चां लोकांना चांगला भाव मिळायला लागलाय त्या मच्छी व्यवसायामध्ये आणि ख खाणाऱ्यांना हॉटेलमधल्या प्रत्येक गिऱ्हाईकाला जेवणाऱ्या ह्याला कस्टंबरला त्याची चव लावलेली आहे अशा प्रकारे मग त्याला आम्हाला चांगला मार्जिन मिळायला लागलेला आहे दुसरी गोष्ट आता राह्यला उत्पन्न घरात तो आमचा नोकर नोकरीचा विषय राहिला नोकरीचा विषयमध्ये आता नोकरी बोलले तर आम्ही आता दोन पर्याय आहेत एक तर आहेय आपली नोकरी खाजगी नोकरी आणि एक सरकारी नोकरी तर सरकारी नोकरीमध्ये जर बाेलायचं झालं तर काय ती सरकारी नोकरी ह्याच्यासाठी आम्हाला हवी हे जास्ती बरं आहे की सरकारची नोकरी करताना चांगला बेनिफिट मिळतो माणसाला त्या मेडिकल मिळतं कोणाला आजारी पडतात त्याचा आम्हाला ते समजा भरपाई मिळते काय नंतर प्रावीडंट फंड असतात नंतर माणूस रिटायरमेंट झाल्यानंतर त्याला ते पेंशन चालू होतं तर आता खा ही ही झाली सरकारची आता खाजगीचा विषय असा आहे ती खाजगी नोकरीला आम्ही का खास प्राधान्य देत नाही की खाजगी कंपन्या काय येतात इथे आलेत आमचे कामगार इथे का नागरिक कामाला लागले पर्मनंट झाले त्यांना बाहेर नंतर कालांतराने त्या कंपन्या बंद आता बाहेर काढले अर्धे लोकांना तर त्याच्यामध्ये अशी परिस्थिती नसा नसावी अशी येते परिस्थिती आणि जो नि जो फायदा पाहिजे जो त्यांच्या फॅमिलीला म्हणजे कुटुंबाला काय शिक्षण पोरांचं हे ते त्या फॅशिलीटी परत त्या कंपन्या देत नाही त्याच्यामुळे आम्हाला त्यात इंटरेस्ट नाही आम्ही जास्तीत जास्त मग मग सरकारी नोकरीकडं आम्ही जास्ती भर देतो